राज्यातल्या काही प्रमुख क्रीडा संघटना आणि फेडरेशन आहे ज्याच्यामधील महाराष्ट्र क्रिकेट अस क्रिकेटमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिशन त्याला एम सी ए पण मं आपण म्हणतो महाराष्ट्रातील क्रिकेटचे प्रशासन जसे मुंबई असोसिचन एम सी ए मुंबई म मुंबई ते क्रिकेट लीग आणि विदर्भ क्रिकेट वी सी ए हे वि विदर्भ क्रिकेट अ संचालन बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया जसे बी सी सी आय हे भारतात क्रिकेट संस्था आहे अशाप्रकारे ही संघटना खेळाडूंना प्रश प्रोत्साहन देते आणि तिथे ही संघटना खेडो नवीन रोजगार आणि त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन वाढवते ज्यांना ते समोर जाऊन देशाच्या आणि त्यांच्या कॅरियरसाठी ते योगदान ते देऊ शकतात तसेच फुटबॉल ए वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएसन आहे अखिल भारतीय फुटबॉल आहे महासंंघ आहे आणि कबड्डी म्हटलं तर राज्यामध्ये कबड्डी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिचे ज्याला ए एम एस के आणि प्रो कबड्डी जे आता आपण टी व्हीमध्ये पण बघतो प्रो कबड्डी लीग वगैरे चालत राहते ज्याच्यामध्ये राज्यातील प्रत्येक खेळाडूंना त्यांना संधी भेटते आणि इथे देशाचं नाव समोर घेऊन जाऊ शकतात चांगले खेळाडू आपल्याला त्याच्यामध्ये भेटत आहे हॉकीमध्ये बघितलं गेलं की हा म महाराष्ट्र राज्यातील हॉकी स्पर्धा पण आयोजित करते हॉकी इंडिया पण आहे त्याचप्रमाणे ॲथलेटिक आहे त्याच्यामध्ये धावपटू आणि मैदानी खेळ करणारे महाराष्ट्र ॲथलेटिक असोशिएशन आहे ॲथलॅटिक फ फेडरेशन आहे आणि कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ आहे आणि भारतीय कुस्ती महासंघ आहे त त्याचप्रकारे टेनिस आहे महाराष्ट्र स्टेट लाँग टेनिस असोशिशन ज्याला एम एस एल टी ए म्हणून ओळखलं जाते ऑल इंडिया टेनिस असोशिशन ज्याला ए आय टी ए म्हणून आपण ओळखतो बॅडमिंटल ची जे फेडरेशन आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र बॅडमिंटल असोसिशन आणि बॅडमिंटल असोसिशन ऑफ इंडिया ही त्याला बी ए म्हणून बी ए आय म्हणून आपण ओळखतो राष्ट्रीय य आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्पर्धा आयोजित केली जाते यामध्ये असे बरेचसे संघटना आहेत जी क्रीडा क्रीडा संघटनाची फॅडरेशनमध्ये राज्यात विविध खेळाचं प्रशासन पाहतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम हे फेड्रेशन करत असतात